बँकांचे व्यवहार असतील किंवा दवाखान्यात तुम्ही काही आजारपणासाठी गेला असाल दाखल झाला असाल काही दुखणं खुपणं छोटे मोठे अपघात असतील मग शस्त्रक्रिया असतील तर त्याच्यासाठीचे काही पेमेंट्स किंवा पैसे भरायचे असतील तर हे सगळं आता ऑनलाईन होत असल्यामुळे रोकड किंवा प्रत्यक्ष बँकेत जाणं किंवा कुठल्याही प्रकारचा व्यवहार आर्थिक करणं हे आता अजिबातच अवघड राहिलेलं नाही आहे ते खूप सोयीचं झालं आहे आणि त्याच्यामुळे मोठे बदल असे घडत आहेत की तुम्ही मोबाईलवरती किंवा तुमच्या लॅपटॉपवरून पी सीवरून घर बसल्या बँकेत पैसे भरणे किंवा बँकेतनं पैसे काढणे कोणाशी पेमेंट्स करणे किंवा अगदी भाजी असेल किंवा तुम्ही काही खायला गेले असाल किंवा कपडे खरेदी असेल किंवा रस्त्यात अगदी फुलं फुलांचा बुके विकत घ्यायचा असेल टोल भरायचा असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन पैसे भरून करू शकता किंवा बँकेचे व्यवहार म्हटलं तर तुमचे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये काही रक्कम तुमची हस्तांतरित करायची असेल किंवा चेकबुक तुमचं संपलं असेल एकाद्या माणसाला तुम्हाला पैसे द्यायचे असतील कोणाला गरज आहे आणि पैसे पाठवायचे असतील तर तुम्ही ते सगळं ऑनलाईनच करू शकता दु दवाखान्याची बिलं भरायची असतील तर ती पण आता कॅशलेस सुविधा सगळ्या विमा कंपन्यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे तुम्ही दवाखान्यात भरती होताना किंवा कोणासाठी आपात्कालीन काही स्थिती निर्माण झाली तर त्याच्यासाठी पैशाची व्यवस्था करण्यासाठी सुद्धा लोक आता पटापट आपल्याला पैशाने मदत करू शकतात आवश्यक असेल तर आणि ते पैसे तुम्ही तिथे भरले नाही तरी चालू शकतात कॅशलेक्स तुमचं जर विमा संरक्षण असेल तुम्हाला तर विमा कंपन्या तुमची संपूर्ण कॅशलेस सुविधा देऊन व्यवस्था करू शकतात आणि तुमच्या विमा परतावा देऊ शकतात तुम्हाला तर व्यवहार आणि पेमेंट हाताळण्याच्या बाबतीमध्ये हे भरपूर बदल मोठे बदल घडत आहेत असं मला वाटतं